तुमचा आवडता कलाकार कोण तर मला संगीत क्षेत्रात संगीत दिग्दर्शक म्हणून अजय अतुल खूप आवडतात पण त्याचबरोबर मला सर्वात जास्त आवडतो म्हणजे योगेश आग्रावकर जो संगीत क्षेत्रात म्हणजे आगरी कोळी सिंगिंग क्षेत्रात आणि मराठी पिच्चरच्या क्षेत्रात संगीतकार गायक म्हणून खूप नावरूपाला आलेला आहे आणि मुळात म्हणजे लहानपणापासून त्यांच्याकडंच बघून शिकलो त्यामुळे मला ते फार जास्त प्रमाणात आवडतात आणि जास्त प्रमाणात आवडते त्यांची गायकी आणि त्यांचं लिखाण म्हणजे गाणी लिहिणं आणि गाणी गाण्याला संगीत देणं हे खूप चांगलं त्यांच्याकडे स्किल आहे आणि ते खूप मला आवडतं आणि म्हणून मी लहानपणापासून त्यांच्याकडे शिकलो आणि सर्वात जास्त आवडतं म्हणजे त्यांची गाय गायकीची पद्धत जी त्यांनी गायकी शिकलेली आहे किंवा आत्मसात केलेली आहे ती पण मला आत्म आत्मसात करायला खूप आवडते आणि त्यांनाच फॉलो करून मी पुढे जास्त शिकतो आहे आणि आता सर्वात जास्ती त्यांचं फेमस गाणं कोणतं असेल तर आगरी कोळीमध्ये आई तुझं देऊळ आणि माझं सौभाग्य असं की त्या गाण्याला मला कोरस द्यायलासुद्धा मिळालं आणि ते सर्वात जास्त फेमस असलेलं आता कोळी गीतातलं गाणं आहे तर त्यांच्याकडे बघून शिकतो आहे आणि पुढची सगळी माझी काही प्रोजेक्टस आहेत किंवा माझे कामं आहेत ते मी त्यांच्याबरोबरच करतो आहे त्यामुळे मला खूप आनंद होतो आहे सर्वात आता मूवीची गाणी झाली किंवा मराठी पिच्चरची गाणी झाली तर आता आगरी कोळी इंडस्ट्रीसुद्धा परा मराठी पिच्चरकडे वळते त्याच्यामुळं सर्वात जास्ती कोण आवडतं असेल तर योगेश आग्रावकर